नमस्कार ओंकार बोलत आहे का ओंकार गणेश ट्रॅव्हलकडून बरं बरं अहो मी प्रीती बोलते आहे कॅब मी बुक केली पंधरा मिनटात येतो म्हणालात आणि वीस मिनिटं झाली अजून तुमचा पत्ता नाही हे अहो मला खूप एका अर्जंट मीटिंगला जायचं आहे हो नका असं करू या लवकर काय म्हणत आहे ट्रॅफिक आहे अहो मग तो ट्रॅफिक गृहित धरून नाही का निघायचं तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये किती प्रचंड वाहनांची गर्दी असते आणि ह्या रोडला तर प्रचंड असते मग तुम्ही वेळेत का नाही निघालात सांगा बरं आता मला मीटिंगला उशीर झाला तर कोण जबाबदार अहो इम्प्रेशन खराब होतं तुम्हाला कल्पना नाही आहे का त्याची असं आणि सांगू शकत नाही ना कॅब ड्रायवरमुळे उशीर झाला कुठे आहात तुम्ही आधी सांगा मला अहो मागच्या तर चौकात आहात की कुठे लांब आहात एवढे या लवकर तुम्ही कुठेतरी थांबला असणार आहात चहा प्यायला खायला प्यायला अहो मला सोडल्यावर काय करायचं ते करा पहिलं तुम्ही लगेच निघून या इकडे काय म्हणता ट्रॅफिक आहे छे मला दिसत आहे मागच्या चौकापर्यंत एकही गाडी दिसत नाही आहे मला ओंकार अहो लवकर या मला खरंच उशीर झालेला चालणार नाही आहे का तुमच्या गणेश ट्रॅव्हल्सच्या गणेशना फोन करून सांगू तुमची तक्रार नको नको असं काही करायला लावू नका या लवकर मी वाट बघते अहो त्यांचाही फोन येतो आहे मला किती वेळ झाला अजून पोहचला नाहीत म्हणून असं करू नका हो ओंकार या लवकर हां दिसलात तुम्ही मला कुठे गर्दी नाही काही नाही बरं बरं या लवकर पोहचा आता